आजची शिक्षण पद्धती आणि आजचा अभ्यासक्रम बघता सर असे म्हणावे लागेल की कुठेतरी फॅक्टरीमधून माल तयार केल्यासारखा वाटतो अभ्यासक्रमाचा विचार केला तर वर उतारा खाली उतारे त्यामुळे विद्यार्थ्यांला स्वतःच्या डोक्याला कष्ट करावे लाग लागेल असे नाही प्राचीन शिक्षण तुलनेत आज आजही जुन्या काळातले म्हातारे आजच्या तरुणांना स सहज कोणत्याही प्रश्नात गुंतवतात स्वतःला चालना मिळाली स्वतःला चालना मिळेल अ असं शिक्षणप्रणाली आवश्यक आहे पण सर्वत्र दुर्लक्ष केलं केल्या जात आहे असे वाटते शिक्षण घेऊन बेकारी जास्त वाढत आहे सर शिक्षण व्यवसायिकदृष्ट्या रोजगार निर्माण करणारा असला पाहिजे जेणेकरून त्या शिक्षणाचा फायदा आपल्याला आपल्या कुटुंबाला होईल स्पर्धेच्या युगात भरपूर प्रमाणाबाहेर शिक्षणावर खर्च होत आहे तेव्हा आजची शिक्षणप्रणाली पाहिजे तेवढी चांगली नाही असे मला वाटते सर